हां बोलतो आहे तुम्ही हां हां बोलतो आहे सांगा हां विनय विनय हां भेटणार ना साहेब कोणत्या कंपनीचा पाहिजे तुम्हाला आपलं दहा हजारामध्ये सॅमसंगचा पण येतो आहे आणि विवोचाही येतो आहे रिअलमीचा पण येतो आहे ओपो आहे पोको आहे काय सांगितलं साहेब त्याचं काय काय काय विचारायचं आहे तुम्हाला काय काय चार जी बी रॅम येणार आणि वन ट्वेंटी एट जी बी जे आहे तुमचं यामध्ये जे आहे स्टोरेज कॅपेसिटी येणार आणखी गोरिला ग्लास येणार यामध्ये फोर्टी एट मेगा पिक्सेल कॅमेरा प्रायमरी कॅमेरा आणि एक मेगा पिक्सेल सेल्फी कॅमेरा नाही नाही कवर तुम्हाला नाही भेटेल फोनचा फक्त आणि तुम्हाला घ्यायला पाहिजे नाही नाही नाही नाही नाही त्यामध्ये सॅमसंगमध्ये ना कवरचं ऑफर नाही आता तुम्हाला पर्चेस करायला लागेल ओपोमध्ये ओख सेम सेम सेम सर्वे दहा दहा हजाराचा फोन आहे तर सेम स्पेसिफिकेशन आहे चार जी बीचा रेम आणि वन ट्वेंटी एट इन स्टोरेज इनबिल्ट हां आणि फोर्टी एट टू फोर्टी मेगा पिक्सेल कॅमेरा नॉर्मल चार्जर असेल हां नेहमीचा जर का मोबाईल आहे त्यामध्ये ते चार्जर येते आणि दहा हजाराचा जर मोबाईल आहे त्यामध्ये ऑर्डिनरी चार्जर येते ऑर्डिनरी चार्जर आणि तुम्हाला डिस्काउंट तुम्हाला डिस्काउंट पाहिजे तुम्हाला डिस्काउंट पाहिजे मग आता हे लेनोवोचे जे मोबाईल आहे त्यामध्ये डिस्काउंट चाललं चालू आहे तुम्ही ते त्यात जर दहा हजारचा मोबाईल आहे नऊ हजार नऊशे निन्यानवेचा आणि आठ हजारमध्ये कंपनी देतोय

हां गणेश ट्रेडर्स ओके ओके दादा या तुम्ही कधी पण या तुम्हाला भे माझं नाव हां ओके ओके काय नाही काय नाही या तुम्ही या हां